मी कालच एक साडी घेतली मला खूप दिवसापासनं घ्यायची होती सिल्कची साडी मी बघत होते पण आजकाल माझ्या मैत्रिणींनी सांगितलं की ऑर्गनझा सिल्कच खूप फॅट सुरु आहे तर मला वाटलं की ही साडी ट्राय करायला पाहिजे आणि लकीली मला एक इतकी सुंदर साडी मिळाली आहे लेमन कलरची आहे त्याच्यावर डिझाईन आहे म्हणजे ऑलमोस्ट एक डिझाइनर साडी म्हणून ती आहे मला खूप दिवसापासून घ्यायची होती बाकी तसं खूप सिल्कच्या साड्या मी बघत होते पण त्याच्यामध्ये मला पट्टू सिल्क वगैरे असं एक चॉईज होता की हा पट्टू सिल्क वगैरे घेऊ पण मग मी पट्टू सिल्क बघितली आणि बाकीच्या पण बघितल्या त्याच्यामध्ये मला ही ऑरग्यान्झा सिल्क मिक्स आहे तर हे एक नवीन ट्रेन्ड सुरु आहे खूप दिवसापासून मला हे घ्यायचं होतं आणि त्या हिशेबाने मी ती घेतली एक छान साडी मिळाली आणि प्राईज पण दोन हजारापर्यंत आहे काही विशेष नाही आहे दोन हजाराच्या मानानी ती खूप पुरली असं मला वाटतं साडीचे फोटोज मी फर्स्ट मी पहिले फोटो बघितले फोटोवरनंच मी सिलेक्ट केली मग मला ती खूप आवडली